भारत स्वतंत्र झाले तेव्हा मुख्य पक्ष म्हणजे काँग्रेसच होता त्यानंतर स्वतंत्र पक्ष वगैरे असे काही काही पक्ष होते एकोणीशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली ह्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असे पण काही काही पक्ष आहेत हे अशा राजकारणीय पक्षांमध्ये काही त्यांच्यात मतभेद झाल्यामुळे वेगवेगळे पक्षांची स्थापना झाली